माझं नाव आहे अश्विनी लडके मी झोमॅटोवरून काही जेवणाचे पदार्थ ऑर्ड ऑर्डर केले आहे त्यामध्ये मी आलू वांग्याची भाजी डाळ भाजी पनीरची भाजी अजून आलूची भाजी आणि स गुलाबजामून बासुंदी वगैरे ऑर्डर केलं आहे त्यामधनं मला वांग्याची भाजी पाहिजे नाही त्यासाठी मी ते म्हणजे वांग्याची भाजी कशी रिमूव करू शकतो त्यामधून कशी डिलेट करू शकतो आणि ती भाजी डि डिलेट केल्यानंतर मी त्या भाजीचे पेमेंटसुद्धा करू शकत नायन नाही आणि ते जेवढे मी ब बदा पदार्थ ऑर्डर केले आहे तेवढे पदार्थ तुम्ही मला वापस म्हणजे माझ्यापर्यंत पोहोचवा आणि त्या भाजीचं मी पेमेंट करू शकत नाही आणि ते भाजी डिलीट करा